गुड आफ्टरनून यो योगा असावी असा विषय आहे जो तुम्ही एकदा केला की तो त्याची तुम्हाला आवड आवड निर्माण होते त्यासाठी एकदा त्याची एकदा एकदा त्याची आवड लागणं गरजेचं आहे तुम्ही कुठून बोलत आहे हा ओके आमच्या येथे बॅरिस्टर नाथ पै इथे योगा सेशन घेतले जातात तिथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता आता तुम्हाला काही क्य योगाबद्दल क्वेरी असतील तर तुम्ही विचारू शकता हां योगा सेशनचा टायमिंग हा मॉर्निंगला असतो सात ते नऊ वाजेपर्यंत योगा चालू असतो प्रॅक्टिकल आणि थेरी असे दोन्ही हे होतात प्रॅक्टिकलला दोन तास दिले जातात आणि थेरीसाठी एक तास

जसा पोर्शन शिकून होतो म्हणजे वर्षभर हा आमचा कोर्स आहे त्याचा कालावधी हा वन इयरचा आहे जसं जसं शिकून होतं तशानुसार एक्झाम होत असतात आमच्या इथे तीन एक्झाम होतात एक फस टम सेकेंड आणि त्यानंतर फायनल होते त्यामध्ये प्रॅक्टिकल एटी पर्सेंट अँड थेरी ट्वेंटी पर्सेंट असते योगामुळे तुम्हाला काही आजार असतील किंवा तुमचं काही शरीराचं दुखणं असेल किंवा शरीरामध्ये जर चरबी निर्माण झाली असेल तर ती कमी होण्यास मदत होते शिवाय हातापायांचं काही दुखणं असेल तर ते कमी होण्यास मदत होते किंवा आपल्याला चालताना वगैरे दम लागतो किंवा आपल्या शरीराला थंडाव्याची गरज असते आपल्या जास्त सर्दी होते किंवा आपल्याला जास्त तरुण दिसायचं असतं वयानंतर सुद्धा त्यात खूप मदत होते तुम्ही इथे येऊन भेट तुम्ही इथे येऊन भेटू शकता नंतर मी तुम्हाला सांगेन